गाण्यासाठी मी संगीतातली करौके शैली सर्वात माझी आवडती आहे कारण त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची गाणी निवडून ती गाणी म्हणू शकता कारण आणि तसंच तुम्हाला सेपरेट कुठल्याही वाद्यवृंदाची गरज लागत नाही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची तुम्हाला गरज लागत नाही तुमच्याकडे जर करौके सिस्टीम असेल तर तुम्ही आणि तुमचे सिस्टीम वापरून तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी मनाच्या आवडीची गाणी तुम्ही म्हणू शकता